माझा आवडता खेळ खेळाडू हा रॉजर फेडरर आहे तो टेनिस खेळतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे रॉजर फेडरर हा टेनिस खेळतो तर मला त्याचं गुण आवडतात म्हणजे तो कसा शांत असतो आपण आता हार म्हणजे समजा त्याला कळलं आहे की तो आता हरतो आहे तर असं तो एकदम संयम आणि काही राॅकेट नाही तोडणार काही आवाज नाही करणार काहीच नाही करणार प्लस संयम ह्याच्याने करत राहील प्लस मला त्याचा अजून एक आवडतं की तो कसं त्याची बायको त्याच्यासाठी सारखी बसलेली असते म्हणजे तो असं त्याचं एक फॅमिली लाईफ पण आहे सो तो असा एक फॅमिली मॅन जेंटलमॅन टाईप आहे परत तो हरला तरीसुद्धा म्हणजे त्याच्याबद्दल असं कोणालाच असा काही क्रोध वाटत नाही पाहिजे तर सगळी लोकं त्याच्याकडून काहीतरी शिकतातच आहेत सगळ्या लोकांना वाटे म्हणजे तो असा मितभाषी आहे सो कोणालाच त्याच्याबद्दल राग येत नाही आहे त्यांनी कधी हे केलं नाही आहे तर म्हणून मला वाट म्हणजे जे लोकं टे टेनिस हे असतात म्हणजे टेन् पाहिलं तर त्याची सगळ्यांशीच मैत्री आहे सो असे एका कोणाच्या हे हे मी त्याला भेटले तर मला वाटतं की मी त्याचा पहि पहिला ऑटोग्राफ घेईन फोटो हे घेईन आणि त्याचा आत्ता आहे मध्यंतरी एक आलेला आहे ते डाटमाऊंटमधलं ते मला फार आवडलेलं की त्याने कसं ते फेलियरबद्दल सांगितलेलं की तुम्ही त्याच्याने थोडं मग असं सगळ्यांना वाटलं की काहीतरी तो असं चांगलं काही हे देतो आहे पण म्हणून मला वाटतं की सग फेडररकडे खूप लोकं हे आहेत त्याचे फॅन आहेत आणि त्याच्या वागणूक येणीमुळे सगळी लोकं त्याचं हे करतात